तुम्ही करियर काउन्सिलिंग सेशनमधून बोलत आहात का हो मी अकरावी ना बारावी हिस्लॉप कॉलेजमधून पासाउट केलं आहे आता सेव्हनटीफाईव्ह पर्सेंटने तर मला ॲडमिशन करायचं आहे कुठेतरी तर तुम्ही सांगू शकता का मला कोणते कोणते कोर्सेस आहेत मी कुठं ॲडमिशन करू शकते या टक्केवारीने नाही आतापर्यंत नाही केलं आहे मी पहिलं सोचत आहे की कोणता कोर्स घेतला पाहिजे मग त्याच्यानंतर मी रजिस्ट्रेशन करणार आहे हो का अच्छा

अच्छा मला तर मेडिकल फिल्डमध्ये जाता येतं त्याचामध्ये तर बी फार्मा आहे वाटते मला हो हो ठीक आहे ना मी मग युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करते मग तुम्हाला मी फोन करते समोरच्या ॲडमिशन प्रोसेससाठी आणखी आई बाबांना पहिलं विच पहिले विचारते मग सांगते तुम्हाला ठीक आहे थँ थँक्यू